नागपूर जिल्ह्यामधे मेन सांस्कृतिक कार्यक्रम जे लोक साजरा करतात तो मेन म्हणजे चौदा एप्रिल आणि बुद्धजयंती आता चौदा एप्रिल म्हणला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तर याच्यामधे जेवढे रांग आहे जेवढे लाईन आहे पुरी वस्ती लाईटनं चमकवून ठेवतात हर एक घराच्या समोर रांगोळी काढतात तेवढंत नाही तर मग जसे मोठे असे कार्यक्रम होते प्रत्येक लायनीमध्ये कार्यक्रम होते तिथं मग महाप्रसाद करते हे कसं स्पेशल हे जेव्हा बुद्धजयंती रहाते तर मोठे मोठे डान्सचे गाण्याचे कार्यक्रम होतात असे बुद्ध रॅली काढतात लोक जास्तीत जास्त जेव्हा हे राहिलं तेव्हा दीक्षाभूमीमधे जातात ड्रॅगन पॅलेसमधे जातात नागलोकमधे जातात तर असे मजा येते तिथं खूप तर याचा महत्त्व म्हणला तर हे खूप आधीपासूनच सुरू आहे आमच्या एरियामकडे नागपूरमधे खूप असे मेन धरतात असे त्याच्या वेळेस आम्ही स्पेशली आम्ही तर नॉनव्हेज खात नाही आमचे आता स्पेशल खायचे रहाते जसे पुरणपोळी बनवतो आम्ही लड्डू बनवतो भजे कढी असं आम्ही बनवतो